भारत देश हा विविधतेने नटलेला देश आहे भारतामध्ये विविध संस्कृती आणि परंपरांचा वारसा लाभलेला आहे त्यापैकी एक महत्त्वाची परंपरा किंवा संस्कृती म्हणजे नृत्य भारतातील प्रसिद्ध शास्त्रीय नृत्यशैली आपण पाहू शकतो जसे की भरतनाट्यम हे तमीळनाडू या राज्यातील प्रसिद्ध नृत्यप्रकार आहे कथ्थक उत्तर भारतातील लोकप्रिय शास्त्रीय नृत्यशैली म्हणून प्रसिद्ध आहे बिरजू महाराज हे उत्तम कथ्थक नर्तक म्हणून प्रसिद्ध आहेत ओडिसी ओडिसा राज्यातील ही नृत्यशैली आहे कुचीपुडी आंध्र प्रदेशातील ही नृत्यशैली असून प्रसिद्ध नर्तकांमध्ये आपण राजा आणि राधा रेड्डी यांचं नाव सांगू शकतो तसेच केरळ राज्यातील प्रमुख नृत्यशैली म्हणून कथकली ही प्रसिद्ध आहे मणिपूर राज्यातील मणिपुरी ही नृत्यशैली प्रसिद्ध आहे आसाममधील सत्रिया हा प्रसिद्ध नृत्यप्रकार किंवा नृत्यशैली म्हणून आपल्याला सांगता येईल या सर्व नृत्यशैलींमध्ये पाहायला गेलं तर नाट्य संगीत आणि अभिनय यांचे एकत्रीकरण आलेले पाहायला मिळते माझी आवडती नृत्यशैली ही कथ्थक आहे कारण यामध्ये ताल लय अभिनय म्हणजेच चेहऱ्यावरील हावभाव यांचा सुंदर मिलाफ आहे आणि जसं मघाशी सांगितलं त्याप्रमाणे कथ्थकचे सुप्रसिद्ध नर्तक पंडित बिरजू महाराज हे आहेत धन्यवाद